हो मला पेंटिंगची खूप आवड आहे मी लहानपणापासूनच मला ड्रॉईंगमध्ये खूप इंटरेस्ट असलेला मला आहे आणि मला जो राऊंड ब्रश असते तो खूप आवडतो कारण की त्याने खूप सुंदर आणि आउटलाईन म्हणा किंवा बारीक जे काम असतं ते झिरो पॉईंटचे ब्रशने केलं जातं म्हणून मला तो खूप आवडतो आणि एक फ्लॅट ब्रश फ्लॅट ब्रशमुळे आपण लवकरात लवकर आपण आपली पेंटिंग कवर करू शकतो त्यामध्ये त्याने रंग खूप सुंदर भरता येतात त्याचप्रकारे इट्स्ट्रेंजर ते पण आहे खूप सुंदर आहे डागर आहे रिगर आहे फॅन ब्रश आहे मिसक ब्रश आहे असे खूप सारे ब्रशचे प्रकार आहे आणि प्रत्येक ब्रशचा आपापल्या ठिकाणी योग्य असा वापर केला तर पेंटिंग ही खूप सुंदर तुमची बनू शकते झिरो पॉईंटच्या ब्रशमुळे आपण आपल्या पेंटिंगला छान आऊटलाईन आणि असे छोटे छोटे जे बारकावे आहे ते त्यानुसार आपण करू शकतो म्हणून सर्वात जास्त मला झिरो नंबरचा अगदी छोटा ब्रश जो आहे त्याचं नाव राऊंड ब्रश तो मला फार आवडलेला आहे आणि मला नेहमीच तो फार आवडतो